आपल्या भारतीय चित्रपटाचा इतिहास खूपच जुना आहे अगदी मूक चित्रपटसुद्धा आपल्याकडे बनलेले आहेत ज्याला म्हणजे तेव्हा बोललेलं काही नव्हतं नुसत्या हावभावावरून कळायचं की समोरच्याला काय सांगायचं आहे आणि तसे सिनेमेसुद्धा खूप रसिक आवडीने बघत होते त्यावेळेला चित्रपटाला दिलेलं संगीत ह्याला काही मूक चित्रपट असल्यामुळे त्याची जागाच नव्हती संगीताची त्याला आणि त्याच्यामध्ये सुुद्धा खूप छान कृष्णधवल सिनेमा असायचे आणि त्याच्यात खूप लोक आवडीने ते बघत होते त्याच्यानंतर चित्रपट बोलू लागला दादासाहेब फाळके ह्यांनी पहिला मराठी बोलपट बनवला तो राजा हरिश्चंद्र नावाचा आणि तोही रसिकांनी अगदी आवर्जून बघितला त्याला डोक्यावर घेतलं त्यामुळे दादासाहेब फाळके हे आपले आद्य त्यांना म्हणतात सिनेमाचे आणि म्हणजे ज्यांनी बोलपट पहिला बनवला त्यांच्या नावाने आपल्याकडे पुरस्कारसुद्धा दिला जातो आणि हा चित्रपट बघायला खूपच गर्दी व्हायची लोकांची त्याच्यानंतर हा बोलपट असल्यामुळे याला संगीताची पण साथ मिळाली आपल्याकडे पहिल्यांदा आता नायक नायिका हे स्वतःच्या आवाजामध्येच चित्रपटामध्ये गाणी म्हणायचे आणि अभिनय दोन्हीही होत करायचे तो काळ पण खूप छान होता आणि तेव्हाही सिनेमा काळा रंगीत नव्हता काळा ब्लॅक अँड व्हाईटच सिनेमा होते पण तेवढेच रसिक ते आवर्जून बघतही होते आणि मग त्याची मजाही घेत होते तो आपल्याकडे चांगले चांगले संगीतकार पण खूप होऊन गेले जसं अनिल विश्वास नौशाद ओ पी नय्यर एस डी बर्मन आर डी बर्मन राकेश रोशन सी रामचंद्र किशोरकुमार यांनी पण सिनेमांना संगीत दिलेलं आहे आणि असे खूपच अजून पण संगीतकार होते सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही आहे तसंच आपल्याकडे तलत मेहमूद महम्मद रफी नंतर किशोरकुमार हे असे गायक पण होते आशा आशा भोसले लता मंगेशकर गीता दत्त नूरजहाँ हेमलता सुलक्षणा पंडित रफी साहेब जगजीतसिंग अल्का याज्ञिक क कविता कृष्णमूर्ती अशा अनेक गायिका पण आपल्याकडे होऊन गेल्या आणि त्यांनी खूपच सुंदर आवाजामध्ये गाणी म्हटली आशा भोसले वगैरे तर जी चित्रपटामध्ये जी नायिका ती भूमिका साकारणार आहे तिच्या आवाजानुरूप त्या गाणी म्हणायच्या किंवा म्हणतात अजूनही म्हणायच्या नको म्हणायला आपण त्या अजूनही म्हणतात आणि त्यामुळे ती स्वतःच गयिका आणि नायिका एकच आहे असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यात भाव इतके सुंदर असतात की ती गाणी ऐकतच राहावीशी वाटतात या कलाकारांबद्दल काय बोलायचं जसं अशोककुमार संजीवकुमार देवानंद राज कपूर शम्मी कपूर पृथ्वीराज कपूर गुरुदत्त जितेंद्र अमिताभ बच्चन हे तरी दिग्गज कलाकारच होते ज्यांच्या आजही आपण त्यांचे चित्रपट आवडीने बघतो स्मिता पाटील नूतन माला सिन्हा वहिदा रेहमान आशा पारेख सायरा बानो माधुरी दीक्षित अशा कितीतरी दिग्गज आपल्याकडे नायिका पण आहेत होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांचंही आपण खूपच म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण कितीतरी कष्ट घेऊन त्यांनी या चित्रपटांमध्ये काम केलेलं असतं आणि इतकं छान सगळं वर्णन असतं त्याच्यामध्ये किंवा त्याची फोटोग्राफी खूप छान असते कथानक चांगलं असतं त्यामुळे ते आपल्याला बघायला खूप आवडतं आणि मराठी हिंदी दोन्ही भाषांमध्ये काम करणारे कलाकार आहेत तसंच गायिका पण अशा आहेत की ज्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी म्हणलेली आहेत तसेच खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करणारे पण कलाकार आहेत आणि भारतामध्ये बऱ्याच भाषांमध्ये हे चित्रपट बनतो फक्त हिंदी मराठी असं नाही आहेत तर गुजराथी भोजपुरी पंजाबी तेलगू तमीळ अशा खूप साऱ्या भाषांमध्ये चित्रपट बनत असतो आणि आमा मला तरी खूपच जी मेलडीयस गाणी असतात ती मला खूप आवडतात गुणगुणावीशी वाटतात म्हणजे लताबाईंची असू देत आशाबाईंची असू देत ती अगदी छानच वाटतात किंवा आपल्या सुमन कल्याणपूरकर त्यांची पण गाणी खूप छान आहेत सुरेश वाडकरांची छान आहेत आणि मला आशा बाईंची गाणी आणि किशोरदांची गाणी खूप आवडतात अगदी म्हणजे कायम मी ती ऐकते जसं मराठी गाणी आहेत आशाबाईंची हिंदी गाणी आहेत खूबरत सिनेमामधलं रेखावरती चित्रित झालेलं सुन सुन दीदी पिया बावरी असेल ती गाणी मला मनापासून आवडतात आणि मी ती ऐकत असते किशोरकुमारांनी पण किती तरी वेगवेगळ्या प्रकारे गाणी म्हटली आहेत गाण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी प्रयोग वेगवेगळे केले आहेत जसं संगीत देताना आर डी बर्मन त्यांनी अगदी साध्या काचेच्या ग्लासवरसुद्धा वाजवून त्यांनी त्याच्यातून आवाज निर्माण केले आणि ते गाणी आपण ऐकतो ती पण आपल्याला छान वाटतात आणि असं वेगवेगळे प्रयोग खूप केले जातात विषय वेगवेगळे असतात चित्रपटाचे त्यामुळे ते बघायला पण छान वाटतात आणि ते अनेक अगदी परदेशातसुद्धा ते दाखवले जातात आणि तिथेही त्यांना पुरस्कार मिळत असतात त्यामुळे आपली परंपरा खूप चांगली आहे आणि ती पुढे पण अशी चालू राहील असं मला वाटतं